हो माझी स्वतःची बॅग बाग आहे माझे काका एका न्यायाधीशांच्या बंगल्यावर बागेत माळी म्हणून का नोकरी करायचे त्यामुळे तिथे मला जाण्याचा बरेचदा योग आला त्या बंगल्यांच्या घराच्या मागे फळांची झाडे होती जसे आंबा डाळिंब पेरू इत्यादी फळांची झाडे होती आणि बंगल्यांच्या समोर म्हणजे अंगणात विविध प्रकारची फुलांची रंगीबेरंगी झाडे होती त्यामुळे तेथील वातावरण माझ्या मनात वातावरण पाहून माझ्या मनातसुद्धा वाटायचे की मोठे झाल्यावर आपणसुद्धा आपली बाग तयार करावी मी जेव्हा माझे काकासोबत जात असे तेव्हा तेथील वातावरण एवढे आवडायचे की तिथून निघायची इच्छा होत नव्हती